नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण घरी असतो जेव उन्हाळ्याचा टाईम असते त आपण थंड काहीतरी शरीराला आवश्यक असते त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जी पेय असतात ती आपण घरी बनवत असतो त्याच्यामधे सर्वप्रथम येते निंबू निंबू सरबत किंवा निंबू पाणी म्हणू शकतो त्याला आपण तर निंबू पाणी सर्वसामान्य आपण घरीपण बनवू शकतो त्याला काय जास्त सामग्रीची काय गरज नसते एक दोन लिंबू असले किंवा साखर असला आणि थंड काहीतरी असलं पाणी ती तिचं आपण बनवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे मठ्ठा मठ्ठाबी आपण दहीपासून त्याला कालवनी करून या सगळया गोष्टी आपण करू शकतो आणि मठ्ठाबी बनवू शकतो घरच्याघरी तिसरी गोष्ट म्हणजे लस्सी लस्सीला सगळ्यात मोठं आवश्यक आहे ते म्हणजे दही दही जर प्रत्येकाच्या घरी असेल कोणाच्या घरी असेल तर दह्याला आपण रवी लावून त्याच्यापासून आपण लस्सीसुध्दा तयार करू शकतो जी सग सगळ्यांना पिल्या जाईल अशा पद्धतीने पाचवी गोष्ट म्हणजे ताकाची ताक जे असते आपण दहयाला रवी लावल्यानंतर आपण ताकसुध्दा बनवू शकतो घरी आणि पाच सहावी गोष्ट म्हणजे रसना तर रसनाला बी जास्त काही लागणार नाही एवढं तुम्ही जर घरी रसना असलं तर तुम्ही बनवू शकता रसना पण